हा उबर शोरूमला नंबर लागलेला आहे का सर दरअसल मी हे म्हणत होती की नेमकीच तुमच्या इकडनं मी एक कॅब ऑर्डर केली होती हा शी शीला रोड ते रामदास पेठपर्यंत हां हां तर त्या कॅबमध्ये चुकून माझा मोबाईल राहिलेला आहे तर तुम्ही तितकी माझी हॅल्प करू शकता का हो हो ते माझ्या लहान लेकराचा मोबाईल राहला होता त्यात तर त्यामुळे मी तुम्हाला कॉल केला हा तुम्ही मला त्या कॅबवाल्याचा नंबर वगैरे काही देऊ शकता अच्छा अच्छा अच्छा तुम्ही पर्सनल डिटेल नाही देत का बरं तर मग हो हो या नंबरचीच का आय थिंक कार होती काहीतरी थ्री एट वन सेव्हन वाली बरं बरं ठीक आहे हां तसं तर मी सध्या शिवाजी पुतळ्याजवळ आहे तर तुम्ही तिथे त्या उबरवाल्याला पाठवलंत तर बरं राहील अच्छा पाच मिंटात येऊन जाईल का हां ठीक आहे ठीक आहे